हां साईकृपा हॉटेल ना बरं मी नागाववरून बोलतो रोहित पाटील मला गुढीपाडव्याच्या दिवशी रबडीची ऑर्डर द्यायची होती आमच्याकडे एक कार्यक्रम आहे त्याच्यासाठी हां एक पन्नास ते साठ लोकांसाठी हवी आहे बरं तुम्ही मला पार्सल देऊ शकाल ना पॅकिंग करून किंवा कसंही म्हणजे ब तुम्ही डब्यामध्ये पॅकिंग दिलं तर उत्तमच बरं कंटेनर पॅकिंग का चालेल चालेल आणि मला एक विचारायचं होतं की त्याच्यामध्ये साधारण एक मला पंचेचाळीस लोकांना आपली रेग्युलरवाली आणि एक पंधरा एक लोकांना त्याच्यामध्ये विदाउट शुगर किंवा कमी साखरवाली पाहिजे होती मिळू शकेल ना बरं बरं चालेल बरं ह्याचं काय असेल रेट मग भाव काय असेल पर पर कंटेनर पन्नास रुपये ओके ओके चालेल चालेल आणि मला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी हवी होती मला ॲडव्हान्स द्यायचा असेल तर काय करावं लागेल चालेल तुमचा नंबर पाठवा मी पाठवून देतो पण गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी मला हवी आहे कंटेनर पॅकिंग करून द्या चालेल चालेल चालेल मी न्यायला येतो